नमस्कार आदिशक्ती आदिशक्ती मॅंगो वाले बोलत आहेत का म्हणजे आंबेवाले

हो हो मी काय म्हणतो आब मी तुम्ही होलसेलर आहात ना तर मला ना आपल्याला विकायला आंबे पाहिजे होते हां तर आपल्याकडे कुठले कुठले भेटतात आंबे हापूस आपण आंबे बघा तुमच्याकडे बॉक्समध्ये घेणार बॉक्स वाईज हा पाटीवर घेणार आंबे हां तर कशी पडणार पाटी आपल्याला एक पाचशे रुपये ओके हापूसची पाचशे अढी जाते का आणि देवगडचा हापूस पाहिजे असेल तर

अच्छा बरं बरं चालेल पण मग मी काय म्हणतो मला काही कमी होतील काय कारण काय आपल्याला मला विकायची आहे बरोबर समोरच्या गिऱ्हाईकाला ओ बघा नाही नाही आपल्याला पाच सहा नाही घ्यायच्या आपल्याला डंपर भरून ग्या आपला ते टेम्पो भरून घ्यायच्या आहेत

चालेल मग हो चालेल मग कधी येऊ तुम्हाला भेटायला अच्छा एकदम म्हणजे पिकलेले असतील काय थोडे कच्चे असतील कसं आहे माहिती आहे काय थोडे

हां नाही तेच बोलत होतो मी म्हणजे जरा कच्चे भेटले ना तर कसं म्हणजे आंबा जास्त टिकेल ना हो म्हणून बाकी काही नाही हां चालेल ना मग मी उद्या उद्या सकाळी येतो तुमच्या इथं हां चालेल चालेल टेम्पो घेऊन येतो मग मी भेटेल ना टेम्पो भरून माल हो चालेल ठीक आहे